हॅलो ऑनलाईन कुर्ता ऑनलाईन कुर्ता मला पाहिजे आहे ऑनलाईन कुर्त्यासाठी मी तुम्हाला ऑर्डर करीत आहे आणि मी ती त्यां माझी साइज ती पाहात आहे माझी साइझ मला पसंत पडली आली मी तुम्हाला ऑनलाईन करत आ आहे ऑनलाईन पेमेंट पाठवते त्यासाठी तुम्ही माझी आरजी स्वीकारावी